नागपूर जिल्ह्यात स्थानिक धर्माच्या संस्था किंवा समुदायात घटना चांगली काम करत आहे का हो नागपूर जिल्ह्यात चांगले काम करत आहे मतलब एक एजन्सी आहे जे जे भाग्यश्री नावाची आहे ते एल आय सी एजंट आहे ते खूप चांगले काम करत आहेत आणखीन त्यांचे जे प्रपोजर येतात ते पण खूप चांगल्यानी लोकं त्यांना खूप चांगल्यानी कळून घेतात आणखी त्याचं काम खूप चांगलं सुर सुरू आहे आणखी आमच्या इकडे एक आमच्या इकडे एक नागसेन वन करून वृद्धाश्रम आहे तिथे खूप चांगले मतलब हे आहे फॅसिरिटी वगैरे आणखी आणखीन काही लोकं बेघर कुटुंबाचे संख्या वाढत असल्या हो बेघर कुट कुटुंबाची खूप संख्या वाढत आहे जसे लोकं घर सोडून चालले जातात आणखीन काय ते खातात पितात वगैरे बाहेर जाऊनच राहतात जसे घर सोडून टाकतात असं तसं